आपल्या इकडं गावाकडं बघितलं जात आहे की लहान मुले धावण्याच्या शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात हा लहानपणापासून त्यांना जर धावण्याची सवय लागली धावणे हे शरीरासाठी सुद्धा खूप गुणकारक असते धावल्यामुळे आपले शरीरातील जे घाम असतो त्या घामावाटे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल खूप छान प्रकारे होत असते हा एक वेगळ्याच प्रकारची ॲनर्जी शरीरामध्ये येत असते आपल्या इकडं पाहिलं जातं की गडचिरोली महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पण जास्त करुन खटाव या भागामध्ये धावण्यासाठी जास्त महत्त्व दिले जाते कारण धावल्यामुळे शरीर श शरीरयष्टी खूप सुदृढ राहते धावण्याचे खूप आपल्या शरीरासाठी फायदे आहेत लहान मुलांना तर माझं म्हणणं आहे की पाचवीपासून धावण्यासाठी आपण सज्ज करायला हवी कारण लहान मुलांसाठी धावणे हे खूप महत्त्वाचं आहे आपले पचन शरीरातील किंवा ज्या शरीरामध्ये आपले उष्णता होत असते हीट होत असते हे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आपले धावल्यामुळे स्वाल्व होत असतात व त्याच्यापेक्षा पण जास्त म्हणजे आपले शरीर आपण फिजिकल हेल्थ आपली खूप चांगल्या प्रकारची राहते हा आपल्या इकडे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात मी स्वतःहून मॅराथॉन येते मॅराथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तीन किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता भले माझा नंबर नाही आला त्याच्यामध्ये पण मी त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे धावून माझं मी सगळ्या मुलांना असं सांगितलं की त्याच्यामध्ये की तुम्ही धावल्यानंतर त्याचे किती प्रकारचे मोठे मोठे फायदे आहेत धावल्यामुळे तुमच्या शरीरामधील सर्व प्रकारची उष्णता निघून जाते तुमचे सर्व प्रकारचे शरीरातील प्रॉब्लेम दूर दूर दूर होतात हा धावणे हे श शरीरासाठी खूप आत्ताच्या काळामध्ये धावणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गरज आहे हा आपण विविध प्रकारचे बाबा पोलीस भरती बघतो आर्मी भरती बघतो त्याच्यामध्ये धावणे हा एक इवेंट ठेवला आहे आणि सध्या झालेल्या पॅरिस ऑलंपिकमध्ये सुद्धा धावणे हा एक इवेंट ठेवला आहे धावणे हे आपल्या शरीरासाठी जेवढे चांगले असते त्याच्यासाठी आपण त्याच्यामुळे आपण खूप निरोगी राहतो आणि बऱ्यापैकी जास्त करून लहानपणापासूनच मुलांना धावण्याची जर आपण सवय लावली तर ती मुले खूप चांगले प्रकारची पुढे निरोगी राहतात व शरीराने सुदृढ बनतात